राज्यातलं मनोरंजन क्षेत्र तंत्रज्ञानामुळे बरंच प्रभावित झालं आहे ते कसं तर मनोरंजनासाठी राज्यात म्हणजे पहिले लोकं टी व्ही जास्त बघायचे टेलिव्हिजन पण मग त्यात नंतर टेलिव्हिजन्समध्येच वेगवेगळे प्रकार आले थिन स्क्रीन आणि मोठी स्क्रीन वगैरे पण त्यानंतर त्यासोबतच इंटनेट आलं आहे तर आणि त्यामुळे त्यातून वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉम्स मग त्यात फाय जी स्पीड थ्री जी फाय जी फोर जी फाय जी स्पीड आलेली आहे बेटर कॉलिटी नंतर सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉम्स जसं इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे तर त्यामुळे बऱ्याच लोकांचं लक्ष इकडे वेधलं आहे आणि तसं बघायला गेलं तर जी जॉईंट फॅमिली असेल तर त्यांचं ते बघतात ते बघतच असतं टी व्ही पण जी आजकालची पिढी आहे तर त्यांचं जास्तीत जास्त कल हा स्पीड जास्त स्पीड बेटर कॉलिटी आणि वेगवेगळं आणि कॉ कंटेंट पण त्यावर जास्त त्यांचा कल झाला आहे धन्यवाद